हां हां बोला हा ठीक आहे विचारा ना मी माझ्या करिअरची सुरुवात दोन हजारच्या शतकामध्ये केली तेव्हा माय माझं वय असेल जवळपास वीस वर्षं तर बघायचं झालं तर तेव्हाची तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती आणि यामध्ये जास्त काही आपल्याला पुढं करता येण्याची शक्यताही कमी होती ठीक आहे आपण मी जालन्याला येतो तेव्हा आपण भेटू आणि मी तेव्हा तुम्हाला सांगेल की कसं कसं काय हां हां बोला जेवण जेवण तर सर आता मी बिर्याणी खाल्लेली डायेट डाएट तर इतकं काय नाही नॉनव्हेज जास्त खातो ओके चालेल सर